मी संगमनेर शहरामध्ये राहते हे गाव अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये आहे आणि माझ्या भागामध्ये मराठीतली जवळजवळ सगळी राज्यस्तरीय वर्तमानपत्रं मिळतात जिल्हास्तरीय मिळतात आणि स्थानिक वर्तमानपत्रं देखील मिळतात अगदी नावं घ्यायची तर महाराष्ट्र टाईम्स लोकसत्ता लोकमत सकाळ दिव्य मराठी पुढारी ह्या प्रकारची राज्यस्तरीय वर्तमानपत्रं मिळतात आणि अगदी आमच्या जिल्ह्यात मध्ये प प्रसिद्ध होणारी सार्वमतसारखं वृत्तपत्र देखील म आम्हाला उपलब्ध आहे आणि आमच्या गावामध्ये जी स्थानिक वृत्तपत्रं आहेत ती देखील आम्हाला मिळतात जवळजवळ एक पाच वर्तमानपत्रं मी रोज विकत घेते कारण मी या क्षेत्रामध्ये काम करते आणि मला सर्व वृत्तपत्रांचे विशेषतः अग्रलेख वाचायला आवडतात अग्रलेखांमधून आपल्याला कोणत्याही गोष्टीकडे बघण्याची एक नवी दृष्टी मिळते एक त्या विषयाशी त्या विषयाचा साकल्याने केलेला अभ्यास वाचायला मिळतो कोणत्याही एखाद्या विषयाचा किंवा घटनेचा किंवा एखाद्या व्यक्तिविषयकसुद्धा किंवा जगामध्ये चाललेल्या कुठल्यातरी घडामोडींविषयीचा एक परिपूर्ण असा दृष्टिकोन आपल्याला अग्रलेखामधून मिळतो काही वेळेला आपल्या विचारांमध्ये त्या अग्रलेखामधून भर पडली जाते काही वेळेला आपल्याला आपल्या विचारांमधली नवीन माहिती मिळत जाते काही वेळेला संपूर्णपणे नवे असे विषय या अग्रलेखांमधून आपल्या समोर येतात आणि काही वेळेला जगामध्ये किंवा आपल्या देशामध्ये चाललेल्या राजकीय सामाजिक घडामोडी ज्याविषयी आपण पूर्ण अनभिज्ञ असतो अशाही विश घडामोडींची आपल्याला माहिती मिळते सर्वात महत्त्वाचं म्हणजे तो अग्रलेख हे त्या वृत्तपत्राची एखाद्या गोष्टीकडे पाहण्याची दृष्टी असते आणि ती दृष्टी काही वेळेला तुमच्या विचाराला धरून असते काही वेळा तुमच्या विचाराच्या विपरीत असते आणि काही वेळेला तुमची दृष्टी आणि त्यांची दृष्टी असं एकमेकांमध्ये गुंफण करून पुढे जाताना दिसतात यातून तुमच्या व्यक्तिमत्त्वामध्ये माहितीमुळे त्या विचारांमुळे एक समृद्धता येते अनेक वेळेला तुमच्या ज्ञानामध्ये भर पडते अनेक वेळेला त्या ज्ञानामध्ये भर पडून तुम्ही तुमचं धोरण तुमचा विचार परिपूर्ण करू शकता आणि मग अशा प्रकारे तुमचं धोरण तुमचा विचार परिपूर्ण करणारी वृत्तपत्रं महाराष्ट्र टाईम्स असेल लोकसत्ता असेल लोकमत असेल किंवा काही वेळेला सकाळ किंवा लोकमत या वृत्तपत्रांमधल्या लेखांमधूनही आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे विचार वाचायला मिळतात जे उत्तम असतात अगदी मुद्दामून सांगेन की लोकमत या वृत्तपत्रामधील य दु जोशी या लेखकांच्या कडून त्यांचे महाराष्ट्राच्या राजकारणावरच्या अभ्यासपूर्ण लेख वाचायला अगदी अतिशय आवडू शकतात मला महाराष्ट्र टाइम्सच्या रविवारच्या पुरवणीमधले सगळे लेख अतिशय उत्तम असतात विचारप्रवर्तक असतात साहित्य संस्कृती कला आणि राजकारण ह्या अत्यंत माणसाच्या जीवनाशी निगडित असलेल्या विषयांवरचे स्तंभ वाचायला मला अतिशय आवडतात तो माझ्या आवडीचा विषय असल्यामुळे मी प्रत्येक शब्द अत्यंत मन लावून वाचते